तुम्ही स्वयपाक करताना काय काय काळजी घेता मी स्वयपाक करताना पहिलं गॅस गॅस हे आत्ताच्या युगामदे फार महाग झालेलंय त्यामुळे मी पहिलं घ्यासच्या आदी स्वयपाक करताना घ्याची सगळी साईड जे आपल्या पदार्थ बनवायचं असेल ती पहिली वस्तू बाजूला काढून ठेवते आणि पहिली जागा सगळी स्वच्छ घते आणि त्याच्यानंतर सगळ्या वस्तू लागतील त्या पहिला काढून ठेवते त्याच्यानंतरच मी गॅस हे चालू म्हणजे वस्तू तयार सगळ्या बाजूला असल्या त्याच्यानंतरच मी घ्यास चालू करते कारण मला फक्कट घ्यास गेलेला बिलकुल आवडत नाई त्यामुळे आपण सी हे स्वता स्वताला मा स्वतः हे गॅसच्या घ्यासची काळजी घेते कारण की गॅस हे भरपूरच आता महाग झाल्या गरिबांना नाही परवडण्यासारखं आहे त्यामुळे पहिला स्वयपाक करताना मी ही पहिली मेन मेन हे काळजी घेत असते